माझा नुकताच घटस्फोट झालेला आहे मी पॅन कार्ड वर माझे माहेरचे नाव लावायचे आहे न मला मी त्या पॅन कार्ड ऑफिसमध्ये जाऊन त्या अधिकाऱ्यांसोबत मी दहावीची सनद वगैरे देऊन आधार कार्ड देऊन मी माझे नाव चेंज करण्याचा त्यांना स सांग सांगणार आहे जेणेकरून मला पहिल्याच्या नावावर न सर्विस किंवा न कुठंतरी माझं स्वतंत्र जीवन जगता येईल पन त्या त्याकरता मला माहेरचे नाव लावून देण्यात यावे ही त्यांना मी विनंती करील आणि जे काय कागदपत्रं लागणार आहेत ते मी त्यांना देईल